आमचा परिसर म्हणजे टाऊनमध्ये येते त्यामुळे आम्हाला तेवढी सुविधा गावामध्ये मिळत नाही गावामधले जे ग्रामीण रहिवासी असतात नागरिक असतात त्यांना वेडू अ वेडू ज्यावेडी जी सुविधा पाहिजे असते डॉक्टरकडून ते डॉक्टर गावामध्ये हे उपलब्ध उपलब्धित नसतात तर त्यांना शहर श शहरांकडे धाव घ्यावी लागते त्यामुळे त्यांचा त्यांना जास्त वेळ आणि त्यांचा जास्त पैसा त्यामध्ये जातो ते पण खासगी रुग्णालयामध्ये त्यांना जावे लागते त्यामुळे त्यांना त्रास होतो